प्रेशर कुकर किंवा स्लो कुकर जो आहे हा आपण स्वयंपाकघरामध्ये नेहमीच वापरतो ज्या गृहिणी आहेत त्यांना हा कुकर कसा वापरायचा याच्याबद्दल बरीच माहिती असते परंतु काही जे असतात त्यांना याच्याबद्दल माहिती नसते प्रेशर कुकर वापरण्यासाठी थोड्या विशिष्ट प्रकारची काळजी घ्यावी लागते एक तर आहे की प्रेशर कुकरमध्ये जेव्हा आपण वरणभाताचे डबे ठेवतो तर तो कुकर खालून आतमधून काळं होऊ नये याच्यासाठी त्याच्यामध्ये थोडे निं निंबाचे काही सिलटे घातले जातात किंवा आंब्याच्या खुला टाकल्या जातात जेणेकरून तिथे पाणी जरी टाकलं तरी ते काळं होत नाही आतमधून त्यानंतर प्रेशर कुकरचं जे झाकण आहे ते झाकण लावण्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते तसेच जे आहे वायसर रबर त्याला छान व्यवस्थित पद्धतीने ते फिट बसला आहे की नाही ते थोडं तपासायचं आणि नंतर व्यवस्थित ते झाकण लावून घ्यायचं बंद केलंय झाकण व्यवस्थित की त्याच्या शिट्या होतपर्यंत आपल्याला तिथे घॅसजवळच थांबायचं असते ते झालंय की नंतरच मग आपण तिथून हलायचं तर अशी थोडी काळजी घेतली की कुकरपासून कुठलाही धोका होत नाही आणि कोणतंही हानी होत नाही आणि जेवण जे आहे ते लवकर आणि चांगल्या पद्धतीने तयार होते तर ही थोडी अशी टिप्स आहे जी सगळेजण वापरू शकतात